हा सर मला थोडसं माहिती हवी होती आपल्या हा फूड डीशेसबद्दलच माहिती हवी होती

सर पाणीपुरी वडापाव पावभाजी ह्या सारख्या ज्या डीशेश आहेत जे सगळ्यांचं म एक फेवरेट फूड आहे सगळ्यांना ते आवडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडत्या डीशेश आहेत हा आणि खूप पॉप्युलर आहेत त्याचसंदर्भात तुम्हाला विचारायसाठी फोन केला होता सर ॲक्चुली काय आहे सर माझ्या घरी फंक्शन आहे तर मला ह्यात काही डीशेस आणि पाहिजे होत्या म्हणजे कसं करता तुम्ही की माझ्या घरी येऊनच करून द्याल की तुम्ही तिथे करून फक्त इथे स्टॉल लावल्यासारखं असं काय सिस्टीम राहील फंक्शन आहे आठ दिवसांत म्हणजे आठ दिवसानंतर चालेल सर आणि पेमेंटचं कसं राहील म्हणजे ऍडव्हान्स पे करावं लागेल की मग ठीक आहे सर मग मी एक दोन दिवसात आपल्या रेस्टॉरंटला येऊनच आपल्याशी गाठ घेऊन बोलून घेते आणि किती लोकं होतात त्याच्याप्रमाणे चालेल सर मग मी एक दोन दिवसात तुमच्याकडे येते आणि मग आपण सगळं फायनल करून घेऊ